तर केसांनराव फॉटोग्राफर बोलत आहे ना हा आमच्याकडे लग्न आहे दोन तारखेला लग्न आहे तर आम्हाला खूप फोटो शूटिंग घ्यायचे आहे विडियो कॅशेट बनवायचे आहे एक तारखेला

हा मग काही कमी तरी पण काही

मग हळदीच्या हळदीच्या कार्यक्रमापासून तर लग्नाचा पूर्ण शूटिंग घ्यावं लागत आहे

हो एक तारखेला हजार रुपये कमी करून टाकूया हो ना देऊ ना एडवान्स

हो हो हो हो

देतो ना मग पूर्ण शूटिंग झाल्यानंतर लग्न झाल्यानंतर मग पूर्ण पेमेंट करू आम्ही